मराठी भाषा ही खूप काळापासून बोलली जाते पण आताच्या काळात मराठी भाषा ही तेवढं अशी खास चांगली बोलली जात नाही मराठी भाषेचा आता थोडं थोडं थोडं थोडं मराठी भाषेवर आता हिंदी किंवा इंग्लिश याचा परिणाम होत आहे इंग्लिश भाषेचा इति इतिहास वगळता मराठी भाषा ही फक्त शुद्ध मराठी बोलली जाते एकच मराठी भाषा बोलली जाते पण आता आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी मराठी भाषा होत आहे जसे विदर्भात विदर्भाची मराठी भाषा ही वेगळी आहे मराठवाड्याची भाषा वेगळी आहे मराठी भाषा ही आता थोडं थोडं वापर मराठी भाषेचा कमी होत आहे चालत आहे तरी मराठी हा एक मराठी माणसाची ओळख म्हणून घेतले जाते मराठी भाषेचे सण म्हणून गुढी मराठी भाषेचा सण म्हणून गुढीपाडवा हा म सण मनवला जातो